आमचा समाज आमच्या समाजाचा जर विचार केला तर समाजशील समाज असं या समाजाचं आमच्या विवरण करायला लागेल किंवा चित्रण करायला लागेल आता आमच्या समाजामधे गणपती उत्सव असतो हळदी समारंभ असतात किंवा विविध सामाजिक उपक्रम असतात की ज्याच्यामध्ये नृत्य हे खूप महत्त्वाचं असतं आता नृत्य हा शब्द आनंद देणारा आहे नृत्य हा शब्द आपल्या आत्मानुभूतीचं आपल्या समाजापुढे चित्रण करणारं आहे त्याच्यामुळे नृत्य किंवा नर्तन हे आमच्या समाजामध्ये खूप महत्त्वाचं असतं गणपती उत्सवामध्ये गणपतीची मिरवणूक असेल गणपतीचं आगमन असेल गणपतीचं जागरण असेल याच्यामध्ये आपण नृत्य हा प्रकार खूप आनंदाने करतो आणि आपल्याला त्याच्यातून आनंद पण मिळतो आपण कितीही दुःखात असलो तरी आपल्याला नृत्य केलं की खूप आणि खूप आनंद मिळतो त्याच्यामुळं आपण आपलं जे दुःख आहे आपल्या मनावरचं जे दडपण आहे ते विसरून जातो त्याच्यामुळे विशिष्ट सण म्हणजे आता आमच्यामध्ये जर आपण विचार केला तर आमच्यामध्ये गणपती उत्सव असेल देवीचा उत्सव असेल त्याच्यामध्ये नवरात्र उत्सव असेल याच्यामध्ये नृत्य खूप महत्त्वाचं असतं आणि नृत्य केल्याने आपल्या मनावरचं दडपण आपल्या मनातली जी काही न्यूनगंडाची भावना आहे ती आपण घालवू शकतो म्हणून आमच्या समाजामध्ये नृत्य हे खूप महत्वाचं असतं असं माझं स्पष्ट आणि प्रांजळ मत आहे